हो मला म्हणजे माझ्याकडे कौशल्य आहे ते म्हणजे नृत्याचे कारण मला नृत्य लहानपणापासून करणं आवडते आणि शिकवायला पण आवडते आणि दुसऱ्यांना पाहून म्हणजे नृत्य करतांना कोणी असते तर मला त्यांना पाहून खूप आनंदही येतो आणि जर मग त्यांना असं नृत्य करतांना बघितलं तर मला असं माझं मन करते की आपणही नृत्य करा आणि आपणही त्यांच्यासारखं डान्स करायला म्हणजे नृत्य करून पहा आणि मग मी त्यांच्या म्हणजे तिथं तर नाही घरी आल्यानंतर त्यांची कॉफी करते त्यांच्यासारखे नृत्य करायला पाहते आणि मला ते जमते पण पण कसं आमच्या इकडचे गावाकडचे लोक म्हणजे नृत्य करायला जास्त सहभाग देत देत म्हणजे न मुलींच्या जातीला का ग ही अशी वा नाचते वाकडंतिकडं अंग हालवणे म्हणजे नृत्य नाही नृत्य ही कला आहे आणि त्यांना त्या कलेला आपण म्हणजे कसंही करू शकतो विकास क विकसित करू शकतो तर आपण म्हणजे समजा त्या कलेला आपण कोणच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकतो आणि त्यां कॉम्पिटिशनद्वारे आपण त्यामध्ये जर आपला न नंबर आला तर आपण त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकतो त्यामधील दुसरे कॉम्पिटिशन म्हणजे त्याच्याहीपेक्षा मोठे याच्यात जिंकू शकतो आणि जिंकू जिंकू असं म्हणजे आपण मोठं काही बनू शकतो डान्समध्ये जर आपल्याला डान्स अवॉर्ड भेटतील तर असं आपण डान्स मास्टर बनू शकतो मला असं वाटते की माझे डान्स बनाची ईच डान्स मास्टर बनायची इच्छा आहे आणि माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केले पाहिजे तर माझ्या घरामध्ये फक्त मला माझी आई आणि माझे बाबा सपोर्ट करतात बाकीचे म्हणजे जे असतात ना काका काकू ते तर मला असे म्हणतात माझ्या आईबाबांनाही म्हणतात की तुमची मुलगी अशी का करते तशी का करते वाकडंतिकडं तर आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि माझे आई बाबा मला सांगतात की तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तू तुझ्या ध्येयाकडे लक्ष दे तुझं ध्येय काय आहे त्याच्याकडे लक्ष दे तर मी अशा अशाप्रकारे माझ्या ध्येयाकडे लक्ष देते आणि अशाप्रकारे माझे ध्येय म्हणजे नृत्याचे नृत्य कौशल्य विकसित करते